हां अंकिता मी पूजा बोलते मी काय म्हणत होते आपल्या इथे ना बुलढाण्याला एक मूवी लागलेली आहे बघ आपण ती पाहायला जाऊया का वेड म्हणून आहे बघ हां रितेश देशमुखची नवीन मूवी आहे तर जाऊ आपण चिखलीपेक्षा बुलढाण्याला चांगलं थेटर आहे ए आर डि हां जाऊ मस्त थेटरमध्ये जाऊ पॉपकॉर्न वगैरे खाऊ मस्त मूवी पाहू कधी जायचं मग आपण उद्या परवाकडे अच्छा ठीक आहे मग आपण उद्या किंवा परवाकडे जाऊ हो ठीक आहे तुमच्याकडे नाही आहे का चिखलीमध्ये चांगलं थेटर वगैरे हां बुलढाण्याला कसं व्यवस्थित आहे सगळं थेटर आहे चांगलं एकदम पॉश आहे भारीवालं आणि नवीन पण मूवी लागलेला आहे तर मग ठीक नाही करते मी ते विचारण्यासाठी जस्ट कॉल केला होता की टिकिट बूक करायचे का नाही अच्छा ठीक आहे मी टिकिट बूक करते मग आपण जाऊ हं दोघींचे पण करते अच्छा ठीक आहे मग दोघींचे ही करते आणि मग जाऊ आपण दोघीजणी हां ठीक आहे मग परवा जाऊ आपण अच्छा ठीक आहे